जी एस ॲटो आहे आम्हाला एक फॅमिलीसाठी कार घ्यायची होती कोणते कोणते मॉडल आहेत सर टोयोटा इनवा आणि सुजुकीची इर्टीगा आपल्याला सी एन जी नाहीतर डिझेल हा डिजल नाही आहे का बरं बरं प्राईज काय असंन दोन्ही कारची बरं आणि अजून कोणते कोणते मॉडल आहेत फॅमिलीसाठी अजून नाही आहेत मोबाईल नंबर वॉट्सअप आम्हाला ब्लॅक आणि रेड पाहिजे गाडीची डिलिवरी पंधरा दिवसात घ्यायची आहे पेमेंट अर्धं जे आहे ते कॅशने करणार आणि अर्धं जे आहे ते ऑनलाईन गाडी नाही पेमेंटवरच घ्यायची नाही लोन नाही करणार ह गाडी घ्यायची आहे केदार कुलकर्नीच्या नावानं चालते सर